आमच्या गावामध्ये पाण्याचे वेगवेगळे स्रोत आहेत उदारणार्थ सार्वजनिक विहिरी घरगुती नळे आणि बोरवेल्स चौकाचौकामध्ये बोरवेल्स आहेत आणि चौकाचौकामध्ये सार्वजनिक विहिरीपण आहेत त्या उन्हाळ्यामध्ये ह्या पाण्यामध्ये स म्हणजे दिव सर्वकाही उपलब्ध असतात पण उन्हाळ्यामध्ये या पाण्यामध्ये थोडी कमतरता निर्माण होते म्हणजे की सार्वजनिक विहिरीमध्ये पाण्याची पातळी थोडी ही खोलवर जाते आणि त्याच्यामुळे पाणी मग पाहिजे तसं पाणी मिळत नाही आणि तो गढूळ होऊन झालेला पाणी मिळतो आणि पावसाळ्यामध्ये विहिरी एकदम भरून येतात त्याच्यामुळे पूर्ण पाणी हा गढूळ झालेला असतो तर तो पिण्यायोग्य राहत नाही त्याच्यामुळे मग घरगुती नळे आहेत आणि नळांचं पाणी ह्या उन्हाळ्यामध्ये असो पावसाळ्यामध्ये असो किंवा हिवाळ्यामध्ये असो हा सर्व वर्षभर उपलब्ध असतो आणि सार्वजनिक बोरवेल्स आहेत ज्या की चौकाचौकामध्ये आहेत आणि त्या बोरवेल्सचं पाणी हे दूषित होत नाही त्याच्यामध्ये पावडर्स वगैरे हे टाकलेले जातात आणि वर्षभर उपलब्ध असतात